हां गुड इवनिंग हूज देअर

ओके हो हो आम्ही ऑफिसमध्येच आहे आमचं ऑफिस टाईमिंग तेच आहे टेन टू वन तर तुम्ही राईट टाईमवर कॉल केलेले आहे तर सांगा मी काय सांगू शकते तुम्हाला काय मदत करू शकते तुमची ओके ओके तर मॅम अॅक्च्युली बघा हॅलो हां मॅम हां मॅम बघा उल्हासनगरमध्ये आमचं ऑर्किड इंटरनॅशनल सी बी एस ई स्कूल जे आहे ती फेमस स्कूल आहे उल्हासनगरमध्ये सी बी एस ई स्कूल आहेच नाही कुठं ओके तर अँड युअर चाइल्ड इज कमिंग फ्रॉम स्टेट बोर्ड ॲम आय राईट हां तर स्टेट बोर्डचं चाइल्ड जे आहे ते सी बी एस ईला ते कव्हर अप करू शकणार का कारण सी बी एस ईचे जे पॅटर्न आहे ते आहे एन सी ई आर टीच्या हिशेबाने एन सी ई आर टीचे बुक्स चालतात आमच्या स्कूलमध्ये तर हां तर त्याच्यात कसं असतं ना वर्कबुक प्लस टेक्स्ट बुक प्लस नोटबुक्स असतात आणि एक एक म्हणजे सिलेबस आहे त्याचे थ्री टू फो कॉपीज असतात म्हणजे आम्ही जे आहे ते पूर्णपणे एन सी ई आर टी यूज करतो बुक्स वगैरे हो प्रायमरी सेक्शन्स तर ते सिलेबस तो कव्ह करू शकतो का प्लस तो अॅकेडेमिक तर आहेच आहे आणि आमच्या स्कूलमध्ये आम्ही ते त्यांना हे पण देतात आहे अॅकेडेमिकसोबत आम्ही त्यांना हे स्पोर्ट कोटा पण देतात तर स्पोर्ट्समध्ये कोणत्या स्पोर्ट्समध्ये तो आहे म्हणजे टॅलेंटेड ओके

हां हे बघा

ठीक आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला तुमचं पण कॉपअप लागेल आम्ही जे स्कूलमध्ये शिकवणार ते तुम्हाला ते घरी रिव्हीजन करून घावं लागेल आणि प्लस तुम्हाला म्हणजे ट्युशन्स अजिबात आम्ही घेणार नाही कारण स्कूलच्या कोणत्याही टीचर्स ट्यूशन प्रिफर करत नाही आहे तर जे पण टीचर क्लासमध्ये शिकवतील तेच तुम्हाला रिव्हीजन प्लस थ्रू आउट जावं लागेल आणि इन केस कधी आम्ही तुमच्या मुलाबद्दल काही नेगेटिव रिमार्क्स दिले तर त्याला रि नेगेटिव थॉट्समध्ये घेऊ नका ते त्याला पॉजिटीवमध्ये आणायचा तुम्ही प्रश्न करा म्हणजे कोशिश करा की टीचरनी का असं दिलं आहे काय तरी काय तरी मिस असेल कमी माझ्या पोरामध्ये तर ती ते सुधरवण्यासाठी त्याचं ते प्रयत्न करा नेगेटिवमध्ये जाऊ नका मग ठीक आहे नाही नाही नाही नाही तुम्ही उद्या या पहिले तुम्ही तुमचं ते फॉर्म जे आहे ते फिलप करा त्याच्यानंतर जे फॉर्म आमचा आहे ते आमच्या मॅनेजमेंटकडे जाणार मॅनेजमेंटमधून तुम्हाला दोन तीन दिवसानंतर तुम्हाला रिप्लाय येणार व्हॉट्सऑपवर की तुम्ही म्हणजे एजलिजिबल आहेत का नाही तुम्हाला ते मॅसेज येईल तर मॅसेज आल्यानंतर तुमचं ते पोराचं इंटरव्ह्यू घेतला जाईल इंटरव्ह्यू घेतल्यानंतर मग तुम्हाला अॅडमिशन कन्फर्म होणार हो हो उद्या तुम्ही फॉम फिल करायला येऊ शकता वेलकम